मी एक टूथपेस्ट यूज केलं पेप्सोडेंट त्याचे साईड इफेक खूप आहे आणि म्हणजे म काहीच फरक वाटत नाही दात घासले वाटत नीट पेस्ट केलेलं वाटत नाही आणि दाढ पण दुखतात दात पण दुखतात आणि हिरड्या पण दुखतात आणि पेस्ट पण व्यवस्थित नाही आहे आणि याचे साईड इफेक्ट आहे मी यूस करून बघितलं मला हे प्रोडक्ट काही बरं नाही वाटलं हे चांगलं नाही वाटलं तर मी नाही सांगणार कोणाला की हे करा तुम्ही यूस करा की काही हो हा माझा एक्स्पिरियंस आहे